अकोला जिल्ह्यामध्ये लोकप्रिय असा एक इतिहासाचं दर्शन घडवणारा अकोली किल्ला इथे आहे जो मौना नदीच्या तीरावर आहे आणि अकोल्याच्या मध्यभागी हा किल्ला आहे आणि तिथेच खूपच प्रसिद्ध असं शंकराचं मंदिर म्हणजे राजेश्वर मंदिर आहे की जिथे पूर्ण जिल्ह्याभरातून देशभरातून लोकं इथं दर्शनासाठी येतात हा जो किल्ला आहे तो आपल्याला इतिहासाचं एक चांगलं उदाहरण दाखवतो आणि प्राचीन काळ आणि काही प्रमुख घटना इथे झाल्या असल्या असल्यामुळे या किल्ल्याला खूप महत्त्व आहे